तसं बघायला गेलं तर मी पूर्ण भारतभर फिरलेलो आहे भरपूर ठिकाणी उत्तरेपासून जर आपण सुरूवात केली तर उत्तरेला उत्तराखंड जम्मू काश्मीर उत्तराखंडमध्ये पण त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश मध्ये आपलं वैष्णोदेवीच्याजवळ त्यानंतर बद्रीनाथ आहे केदारनाथ आहे तिथे लक्ष्मणझुला रामझुला या ठिकाणी भेट दिली आहे पंजाबमध्ये जालंदरबाग हत्याकांड जिथे झालेलं तर तिथे भेट दिली आहे आपलं इंडिया पाकिस्तान बा वाघा बॉर्डरला भेट दिली आहे तिथून खाली आलं तर मध्य प्रदेश मध्ये भरपूर ठिकाणं भरपूर छोटी छोटी गावं आता मला ते तिथल्या ठिकाणांची नावं आठवत नाही आहेत पण मध्य प्रदेशमधे पण बऱ्याचशा ठिकाणी मी फिरलो आहे राजस्थानमध्ये बऱ्याचशा ठिकाणी फिरलो आहे बिकानेर जोधपूर जयपूर जैसलमेर माऊंट अबू या सर्व ठिकाणी गेलो आहे तिकडून इकडे आपलं गुजरातमध्ये गुजरातमध्ये सोमनाथला गेलो आहे द्वारकेला गेलो आहे द्वारकेला परिसर भरपूर सुंदर आहे त्यांच्यानंतर अहमदाबाद ती बावडी सूरत त्याच्यानंतर आपलं स्टॅचू ऑफ युनिटी सरदारभाय वल्लभभाई पटेलचा सुंदर पुतळा उभारला आहे त्याच्या आसपासची जी लायटींग केलेली आहे ती पण नयनरम्य आहे तिथे दृश्य देखावे पण ठेवले जातात ते पण मस्त आहेत त्यानंतर आपलं महाराष्ट्रामध्ये आपले आठही गणपती अष्टविनायक सर्व ठिकाणी गेलेलो आहे ओझर लेण्याद्री त्रंबकेश त्र्यंबकेश्वर मोर मोरगांवचा गणपती रांजणगावचा गणपती असे सर्व आठ गणपती गेलेलो आहे त्यानंतर आपले महाराष्ट्रामध्ये असलेले ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकरला गेलो आहे त्र्यंबकेश्वरला गेलो आहे परळी वैजनाथला गेलो आहे ज्योतिर्लिंगाचं नाव जर घेतलं तर इकडे आपलं सोमनाथ आहे सोमनाथ झालं उज्जैन उज्जैनचा महाकाल आहे तिथे गेलेलो आहे ओंकारेश्वरला गेलेलो आहे तर धार्मिक स्थळ ते झाले महाराष्ट्रामध्ये आपली जे साडेतीन शक्तीपीठं आहेत माहूरची देवी तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची महालक्ष्मीआई त्यांना भेट दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त महाबळेश्वर माथेरान यासारखे थंड हवेचे ठिकाणंही फिरलो आहे साऊथमध्ये रामेश्वरला गेलो आहे कन्याकुमारीला व्हिजिट दिली आहे कन्याकुमारीला त्रिवेणी संगम जो आहे तीन समुद्रांचा संगम भरपूर सुंदर आहे बघण्यासारखं शांत आहे त्यानंतर साऊथमध्ये बालाजी आहे त्याच्या व्यतिरिक्त रामेश्वरचं मंदिर भरपूर सो सुंदर आहे रामसेतू बघितला आहे तिथे गेल्यावर खरोखरच रामायच्या काळातली दृश्य न नजरेसमोर येतात म्हणजे कसं जर आपलं वानरांनी हनुमानानी अंगदनी तो रामसेतू बनवला असेल कशी रामाची सेना त्याच्यावरून गेली असेल तर ते सर्व नजरेसमोर येतं आणि एक धन्य झाल्यासारखं वाटतं बघून की त्याच्या अस्तित्व अजूनही आहे त्याच्यानंतर म्हटलं तर नेपाळमध्ये पण मी पशुपतीनाथला गेलो आहे त्यानंतर तिथे जनकपुरीला जिथे श्रीरामांचा विवाह झालेला जानकीबरोबर म्हणजे सीतेबरोबर ते तो महल बघितलेला आहे त्याच्याआधी नंतर इकडे ईस्टमध्ये आसाम म् भरपूर व आसाममध्ये पण भरपूर ठिकाणं आहेत फिरण्यासारखे तिथे गुवाहाटीला न नवनाथांचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे नदीच्या नदीतून जावं लागतं त्याच्याव्यतिरिक्त तिथे कामाख्या देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे भरपूर तेही म मनमोहक मंदिर आहे त्यानंतर माझी सर्वात आवडतं ठिकाण आसाममधील म्हणजे आसाममधील म्हणा किंवा पूर्ण भारतभर म्हणा तर ते आहे माजोली म्हणून जे बेट आहे सुंदर आहे चारी बाजूंनी पाणी आहे बोटीने जायला लागतं तिकडची लोकं पण भरपूर म्हणजे चांगली आहेत त्यांना हे बाहेरची दुनिया माहीत नाही आहे ते आपण गेलो तर असं म्हणतात की मानव आले मानव आला आणि तिथलं जेवण पण एकदम पौष्टिक असतं तिकडची जे दृश्य आहेत म्हणजे सकाळचा सूर्योदय सूर्यास्त पाण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या छटा पडतात आणि ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे किंवा शांततेचा आवड आहे त्यांनी नक्की तिथे भेट दिली पाहिजे त्यांनंतर तिथे जे आदिवासी लोकं पण बघायला भेटतात आपल्याला त्यांचा पेहराव त्यांचं राहणीमान त्यांनंतर आसाममध्ये शिवसागर म्हणून एक ठिकाण आहे तेही भरपूर सुंदर आहे भरपूर ठिकाणं आहेत आसाममध्ये तशी फिरण्याजोगी त्याच्यानंतर जर आपण इकडे खाली आलो बिहारमध्ये तर बिहारमध्ये बौध्दगया आहे वैशाली आहे आता बाकीची नावं आठवत नाही पण ही सर्व ठिकाणं म्हणजे असं जवळजवळ संपूर्ण भारतभर माझं फिरून झालं आहे काही कामाच्या निमित्ताने काही स्वारीच्या निमित्ताने काही मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाण्याच्या निमित्ताने सर्व ठिकाणं फिरलो आणि माझी आवड आहे ट्रॅव्हलिंग माझा छंद आहे त्यामुळे मला अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यास भरपूर आनंद वाटतो